आमची सहल एकदा रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ल्यावरती जाण्यासाठी झाली होती सहलीची योजना झाली सहलीची तयारी सुद्धा झाली व लातूर जिल्ह्यामधून आम्ही त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघालो सुद्धा होतो आणि जेव्हा आम्ही रायगड सर केला रायगडवरती फार प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवरायांचं नामस्मरण केलं त्या ठिकाणी त्यांची आरोळी मारली जय भावानी जय शिवराय अशा नारे दिले वेगवेगळे ठिकाणं पाहिले बाजारपेठ पाहिली त्यांची सदर पाहिली त्यांचं जे मुख्य महाराजाचं जे सिंहासन आहे ते पाहिलं समाधी पाहिली रायरेश्वराचं मंदिर पाहिला अशा अनेक गोष्टी जेव्हा पाहिल्या होतं हे आम्ही उतरून रायगड किल्ला आम्ही रायगड या ठिकाणी माणगाव या ठिकाणी जाणार होतो वाटेत जात असताना अनपेक्षित ठिकाण म्हणजे जेव्हा आम्हाला त्याची माहिती काय कल्पना सुद्धा नव्हती ते म्हणजे वाटेत लागणारं पाली बल्लाळेश्वराचं ते अष्टविनायकाचं मंदिर जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा प्रचंड आनंदात होतो कारण की आम्हाला तिथं माहितीच नव्हतं की आम्हाला त्या ठिकाणी पोचायचं आहे आणि जेव्हा आम्ही खरं गेलो तेव्हा तिथलं वातावरण तिथलं प्रसन्न असं सर्व काही परिसर पाहून आम्हाला अगदी प्रसन्न वाटलं मोठ्या प्रमाणात तिथं लोक आले होते पण एक सुंदर अशी गोष्ट अशी की आम्हाला दर्शन सुद्धा चांगलं झालं आणि अनेक गोष्टी होत्या तिथं आम्ही मिसळपाव खाल्लेला आणखी सुद्धा आठवतो आयुष्यभर मी तसे पाव तिथंच खाल्ले होते कारण इतके सु इतके मऊ व लुसलुशीत पाव त्या ठिकाणीच होते खाण्यामध्ये सुद्धा व फिरण्यामध्ये सुद्धा ते अणपेशक ठिकाण होतं व अनेक वेगळे वेगळे वैशिष्ट्य तिथलं निर्माण झाले होते अगोदरच्या काळामध्ये विशिष्ट्यपूर्ण वस्तू त्या ठिकाणी मी पाहिल्या वेगवेगळ्या रूढी असतात मंदिर कधी उघडतं कशा पद्धतीने मंदिराच्या रूढी परंपरा असतात हे सुद्धा ओळखलं आणि तिथल्या थोडंसं तिथल्या पुजाऱ्यांशी संवाद सुद्धा साधला पेढ्याच्या मोदकाच्या आकाराचे पेढे घेतले व ते खाऊन फस्तही केले मित्रांसोबत लागलेला सहलीला जात असताना जातो एक अनोखा ठिकाण अनपेक्षित व वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे पालीचे बल्लाळेश्वर मंदिर असे होते